आमच्या भागामध्ये गणपतींची मूर्ती बनवण्याचे क् खूप मोठ्या प्रमाणात बनवली जाते आहे आणि त्याची एक विशिष्ट पद्धत आहे ते साच्यामध्ये पी ओ पी वगैरे रबरी साचे असतात तर त्यामध्ये ते मूर्ती बनवतात आणि नंतर त्याच्यावरती मग बारीक नक्षीकाम वगैरे केलं जातं ब् त्याला पंचा वगैरे घालतात त्याला धोतर वगैरे नेसवतात आणि मुकुटासमध्ये बारीकबारीक खड्याचं काम होतं तर अशा पद्धतीनं ते लहानापासून खूप मोठ्यात मोठ्या मूर्त्या इथं बनवल्या जातात आणि त्यांचं त्या बाहेर जिल्ह्यातून बाहेरराज्यातूनही त्याला खूप माग मोठ्या प्रमाणात मागणी असते आहे